वाशिम जिल्ह्यातील एकूण जे खेडे आणि गावं आहेत त्या ठिकाणचे जे मुलं आहेत ते दारिद्र्यरेषेखाली एस सी एस टी ओ बी सी कॅटेगरीचे आहेत त्यांना शिक्षण घेणे हे खूप अवघड जाते कारण त्यांची घरची परिस्थिती ही खूप हलाखीची आहे तरी जी आपली भारताची शिक्षणप्रणाली आहे ती त्यांना वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देते जसे की त्यांना गणवेश दिला जातो त्यांना महाविद्यालयामन्हे शाळांमधून त्यांना सायकल दिली जाते तसेच त्यांना पाठ्यपुस्तक लिखाणासाठी पेन वगैरे सर्व काही साहित्य पुरविले जाते तसेच वाशिम जिल्ह्यातील जे विशेष दिव्यांगांसाठी शाळा उपलब्ध आहेत ते वाशिम जिल्ह्यामध्ये फक्त दोनच आहेत तर आपण असा प्रयत्न करू शकतो की वाशिम जिल्ह्यामध्ये जे काही दिव्यांगांची संख्या आहे त्याच्या आधारावर आपण किती शाळा उघडायच्या आणि त्यांना कोणकोणत्या विशेष सुविधा द्यायचा जसे की त्यांना येण्याजाण्यासाठी आपण विशेष वाहन चालू करू शकतो जेणेकरून जे एकुलते एक दिव्यांग मुलगा राहतात त्यांना त्यांच्या घरच्यापासून दूर न ठेवता आपण त्यांना रोज येणे जाणे करू शकतो कारण त्यांच्या घरच्यामध्ये पण त्याच्याविषयी काय ना काय आपुलकी असते त्याकरिता आपण असे आणि याच्यापेक्षा वेगवेगळे काही तरी उपक्रम राबवू शकतो